दीर्घ पल्ल्याच्या बाईकिंग सहलीसाठी किंवा दौऱ्यासाठी मी आधी माझ्या गाईड बाईकचे पूर्ण पुढील आणि मागील ब्रेक चेक करतो त्याचे ब्रेक पॅड्स व्यवस्थित आहेत का याची तपासणी करतो त्यानंतर माझ्या गाडीचे पुढील आणि मागील चाक त्यांचीव्यवस्थित आहेत का हे मी चेक करतो ते ते दोन्ही चाक पंक्चर होण्याची काही शक्यता आहे का हे चेक करतो त्यानंतर माझे समोरील राय लाईट पाठीमागील लाईट इंडिकेटर अशा विविध गाडीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी अवश्य चेक करतो त्या त्यानंतर माझ्या गाडीमध्ये पेट्रोल पुढील आणि मागील चाकामध्ये हवा आहे का या गोष्टी मी चेक करतो आणि दीर्घ पल्ल्याच्या बाईकिंग सहलीसाठी या या गोष्टी नक्कीच चेक केल्या पाहिजेत आणि मी दीर्घ पल्ल्यासाठी किंवा लांबच्या दौऱ्यासाठी जात असेल तर मी काही गोष्टी बरोबर ठेवतो जसे की स्टेपनी त्यानंतर पक्कड या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या मी सोबत ठेवतो जेणेकरून आपल्याला आ आपण एखादी गाडी पंंम्चर झाली असेल तर आपण आपले पं पंक्चर काढू शकतो यासाठी मी गोष्टी ब बरोबर ठेवतो सोबत पाण्याची बाटली काहीतरी खायला असावे आणि जे आवश्यक साहित्य आहे आणि फस्ट एड बॉक्स म्हणजेच प्रथमोपचारसाठी लागणारी जी ज्या गोष्टी आहेत त्या मी सोबत ठेवतो